रियलमी एट मी गेल्या तीन वर्षांपासून हा फोन वापरत आहे मला तुम्हाला एका फोटोग्राफरच्या दृष्टिकोनातून सांगायचे आहे की ह्या फोनचा कॅमेरा क्वालिटी आणि विडीयो क्वालिटी ही अप्रतिम आहे रियलमी एट हा खूप साऱ्या रंगात येतो पण मॅट ब्लॅक रंग हा माझा आवडता रंग आहे त्याची फिनिशिंग आणि कोटींग अतिशय भारी आहे डेअर टू लिव हे या फोनचे मेन वाक्य आहे हा फोन अतिशय स्मूथ चालतो त्याची बॅटरी लाईफदेखील चांगली आहे जेव्हा मला पहिल्यांदा फोन मिळाला तेव्हा मी त्याची डिझाईन बघून खूपच प्रभावित झाले पण कॅमेरा सिस्टीमने माझं लक्ष वेधून घेतलं रियलमी एटच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायला गेलं तर रियलमी एटमध्ये सिक्स्टी फोर मेगा पिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे जो छान असे फोटो देतो एट मेगापिक्सल हा अल्ट्रावाइड सेन्सर आहे जो लँडस्कॅप कॅप्चर करण्यासाठी किंवा फ्रेममध्ये अधिक घटक बसवण्यासाठी उपयोगी आहे सोळा मेगापिक्सल हा सेल्फी कॅमेरा हा सोशल मिडिया ब्लॉगरसाठी योग्य आहे रियलमी एट कॅमेऱ्याचे फक्त मेगापिक्सलच नाही तर फोनचे सॉफ्ट सॉफ्ट सॉफ्टवेअर्स पण अशा प्रकारे भरलेले आहेत जे फोटोग्राफीला पुढील स्तरावर नेण्यात मदत करतात नाईट मोड हा त्यातला एक मेन सेन्सर आहे जो कमी लाईटमध्ये पण चांगल्या क्वालिटीचे फोटोज कॅप्चर करतो खेळण्यासाठी मजेदार फिल्टर्स आणि अनेक प्रकारचे सेटिंग्ज पण दिले आहेत ह्या फोनचं गेमिंग परफॉरमन्स हा अतिशय उत्कृष्ट आहे रियलमी एट हा थर्टी वोटच्या चार्जरसोबत येतो चार्जिंग स्पीड ही अति प्रमाणात फास्ट आहे ह्या फोनला तीन वर्षं झाली तरी पण हा फोन बऱ्या परिस्थितीमध्ये आहे रियलमी कंपनीची सर्विस ही अतिशय चांगली आहे रियलमी एटचं फिंगरप्रिंट सेन्सर अजून या फोनला युनिक टच देतं इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरमुळे सिक्युरिटी चान्सेस अजून वाढतात ह्या फोन चं अपडेट वेळेत होतं आणि अपडेटमुळे फोनमध्ये नवीन फीचर्स येतात माझ्या फोनमध्ये एट जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे मी हा फोन दोन हजार एकवीसमध्ये घेतला तेव्हा त्याची किंमत वीस हजार रुपये होती आता त्याची किंमत कमी झाली कारण वरची मॉडेल्स पण मार्केटमध्ये यायला लागली पण काही फीचर्स मिसिंग असू शकतात कारण नवीन मॉडल्स आल्यामुळे जुन्या फोनमधले फीचर्स कमी होतात